माझा आवडता विषय शाळेमध्ये भाषा होता भाषेमध्ये मराठी भाषा मराठी भाषेमध्ये जर विचार केला तो का होता तर तर त्याच्यात वेगळ्या कविता वाचायला मिळायच्या मग त्यात कथा वेगवेगळ्या अशा माध्यमातून मला तो विषय आवडायचा खूप जास्त आवडायचा आणि जर कठीण विषय म्हटला तर तो माझ्यासाठी त्यावेळेस सायन्स आणि एक इंग्रजी राहायचा कारण की इंग्रजीची तेव्हा समजायचे नाही आणि त्याच्यामुळे मग तेव्हा व्हायचं नाही त्याचबरोबर सायन्ससुद्धा कारण की सायन्स थोडं समजायला कठीण जायचं त्यामधला फिजिक्स आणि केमेस्ट्री म्हणजे भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र हे दोन विषय कठीण राहायचे बाकी जो बायलॉजी जीवशास्त्र हा मला खूप आवडायचा त्यातला जे सायन्समधला पण आणि आठवण म्हटलं तर माझ्या पहिलीच्या चौथीपर्यंतची जी शाळा होती त्यात आम्ही काय करायचो जेव्हा जेवणाची सुट्टी राहायची आणि म्हणजे खेळाची वेळ राहायची तर मग आ आता बा उ म्हणजे बा पकडापकडी खेळायचो तर उडी म्हणजे आमच्या रूममध्ये क स्कूलमध्ये एक रू रूम होती आणि त्या रूमला एक मोठीजात खिडकी होती आणि दुसऱ्या साईडने एक रूम होती तर आम्ही तिच्यावरून उड्या मारायचो असं गोल फिरून जायचा आणि तिथून उड्या मारायचो आणि खूप हसायचो बस हा एक खूप आठवणीतला क्षण आहे